मी रिकाम माझा रिकामा टाईम असला तेव्हा मी गाणं गुणगुणते गुनगुन गुना रे गुनगुन गुना रे गुनगुन गुना रे गाना रे हे सॉन्ग मी रिकामा टाईम असला की मनातल्या मनात गुणत असते